स्वयंपाक करता करायचा असला तर जे आपण स्वयंपाक करतांनी ज्या व वस्तू लागतात त्या जवळ घेऊन घेत असतो आणि खबरदारी म्हणजे की आपल्याला चटके लागायला नको किंवा मग गॅसपासनं थोडं लांब उभं राहून म्हणजे जसं मग तवा वगैरे असेल किंवा मग गॅस स्लोमधे ठेवून किंवा मग गॅस आ गॅसे आपल्याल चटके लागलेले नाही पाहिजेल या सगळ्या सारख्या खबरदारी आपण घेतो ॲप्रन घालत असतो जेणेकरून स्वयंपाक करतांनी आपल्या कपड्यावर डाग पडायला नको पाण्याची तिथे सुविधा असायला पाहिजेन स्वयंपाक करतांनी आणि सगळं तिथंच असायला पाहिजेन स्वयंपाक करतांनी आणि काही गोष्ट जे आपण सावधानीसुद्धा घेत असतो की जेणेकरून आपल्याला स्वयंपाक करतांनी कुठली इजा व्हायला नको यासाठी